खरंतर कोविडमुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचं जे क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे ते पर्यटन क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये रायगड आलं कोकण आलं आता कोकण म्हटल्यावर कोकणची बरीच लोकं ही पर्यटनावर समुद्रकिनारची लोकं पर्यटनावर अवलंबून असतात ज्यांची हॉटेल्स असतात मेस असतात त्याच्यामध्ये बरेचशे बीचवरती गेम्स वगैरे असतात त्यांचा पर्यटना कोविडमुळं भरपूर परिणाम झाला कारण कोविड एवढे महिने चालला एवढे म्हणजे वर्षभर जवळ जवळ कोविडमध्ये कोविडच्या महामारीमध्ये सगळे धंदे बंद होते ज्याच्यामध्ये मेस वगैरे सगळ्या गोष्टी होत्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या व्हायच्या पण त्या झाल्या नाहीत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बरेचशे लोकं पर्यटनासाठी ज्या वेळेला यायचे त्यावेळेला तिथे होणारा खर्च असायचा मेस असायची त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पोर्ट्स वगैरे गेम असायचे जे बीचवरती व्हायचे ते पूर्णपणे ठप्प झाले ते ठप्प झाल्यानंतर बराचसा परिणाम कोविडमुळे त्यांच्या धंद्यावरती झालेला आहे आणि त्याच्यामध्ये वाहतुकीचं साधन झालं बरेचशी लोकं तिथे आमच्या इथे लोकल गाईड्स असतात त्याच्यानंतर बरेच लोकं कारण का आपल्या गाड्या ह्या रेंटनी देत असतात तिथे पर डे रेंटवरही देत असतात त्यासुद्धा गाड्या पूर्णपणे बंद होत्या पण त्यांची ई एम आय चालू होते त्यामुळं त्यांना तिथे आणखी वेगळा लॉस झाला ई एम आय भरावा लागत होता परंतु येणारी इन्कम जी आहे ती येणारी इन्कम येत नव्हती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बऱ्याचशा गाड्या वेगवेगळ्या कंपनींनी कंपनींनी फोन फायनान्स कंपनींनी बरेच लोकांना त्रास दिले त्याच्यामध्ये आणि बऱ्याच लोकांच्या गाड्या पण खेचून नेण्यात आल्या प्रॉब्लेम झाला कोविडमुळे त्याच्यामध्ये आणि बऱ्याच वेळेला कोविडमध्ये लोकांचे ट्राफिकमध्ये असेल पर्यटन असेल किंवा ॲम्ब्युलन्स वगैरे असेल बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या नाहीत त्यावेळेला धन्यवाद